हां नमस्कार बी एस ने ल ऑफ बी एस ने ल ऑफिस ना हां हां मी वसुधा नितीन उलसुटकर बोलते आहे मी मला याने मिसेस चौधरीने याने आपला नंबर दिला मला ना माझ्या मोबाईलच्या योजनेबद्दल तुम्हाला बोलायचं होतं कारण की मी सहा महिन्याचा त्याला रिचार्ज मारला आहे तरी तो लवकर समाप्ती झालेला शुल्क दाखवत आहे तरी तुम्ही त्या बदल्यात मला मार्गदर्शन करावे कारण मी मागच्या महिन्यामध्ये तीन महिन्याचा रिचार्ज मारला होता पण तेव्हा तो व्यवस्थितपणे तीन महिने पूर्ण गेला होता पण यावेळेस दोन महिने होऊन फक्त पाच दिवस कंप्लीट झालेले आहेत तरी तुम्ही ते माझा शुल्क कट केला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला मोबाईल योजनेच्या अटी आणि शर्तीबद्दल चौकशी करण्यासाठी फोन केला आहे असं बंद होण्यामागचं कारण काय कारण की तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन करावं ही मी अशी अपेक्षा करते